प्रिय परिवाहनसेवक सहकार्य केंद्र मी नुकतीच एक नवीन गाडी खरेदी केली आहे आणि तिची नोंदणी करण्यापूर्वी वाहन कर भरावा लागतो मात्र मला ऑनलाईन कर भरण्याच्या प्रक्रियेची स्पष्ट माहिती नाही कृपया या प्रक्रियेबाबत मला मार्गदर्शन करावे अशी विनंती करण्यासाठी मी हा ईमेल करत आहे माझा कर भरण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कोणत्या वेबसाईट किंवा प्लॅटफॉमवर जावे लागेल कोणती कागदपत्रे या आवश्यक असतील आणि कोणते टप्पे पूर्ण करावे लागतील ह्याबद्दल कृपया मला सविस्तर माहिती द्यावी तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद